माझ्याकडची लाईट गेल्यावर मशीन माझ्या मशीनीची मोटर आहे की जेणेकरून मला लाईट गेल्यावर खोळंबून बसावं लागते क गिऱ्हायक माझं त्याच्यासाठी बसावं लाग गिऱ्हायकासाठी हे जा ब्लाऊज ते शिवून द्यावं लागते लायड गेल्यावरती मोटर बंद पडते जेणेकरून की मला ती शिलाई थांबवावं लागते आणि लाईट गेल्यावर आमच्या इथं हे ओ कॅम्पुटर आहे लेकराचे कॅम्प्युटर ते डिस्टप होते त्याला जेणेकरून अभ्यास पण करता येत नाही विजेवर सगळ्याच प्रकारचे चालू चालू राहावं लागतं की जेणेकरून वीज चालू नसली की माझं हे होते आरोग्य म्हणजे विजेना प्रकारनं नसले की अंधार पडते अंधारल्यानं काही सुधरत पण नाही वीज हे आयोक्षिता गरजेचे आहे की जेणेकरून वीजपेक्षा काहीच आपण करू शकत नाही विजेविना म्हणजे ए सी चालू शकते ए सीच बंद पडते एखादी लेकराला गरमी होते अशा प्रकारची वीजची गरजा लागतेच लागते आणि मशीन चालूशल्या केल्याशिवाय मोटर बंद पडल्यानं मला मशीनही चालू करता येत नाही जेणेकरून वीज पिठाची गिरणी ती पण बंद करते की त्याचे पण गिऱ्हायक मला थांबवावं लागते थांबा गिरे लाईट गिलेली आहे म्हणा असून म्हणून पिठाची गिरणी लाईट गेली की स्वयंपाकाचं ते पण आपण करू शकत नाही लाईटच्याशिवाय काहीच काम होऊ शकत नाही लाईट पाहिजेच गरजेचं असते लेकरांचा अभ्यास डिस्टप होते लाईट कॅम्प्युटरनं चालवाय लागत आहे कॅम्पुटर सगळं आजकाल कॅम्पुटवरच सगळं चालू आहे की आपलं कॅम्पुटरशिवाय काय पण करू शकत नाही लाईट हे गरजेचं आहे